आज सात एप्रिल रविवार आजचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचा दिवस आहे आज माझ्या कॉलेजचं एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचं गेट टू गेदर आम्ही पोयनाडमधील एका रिसॉर्टमध्ये साजरं केलं आणि त्या गेट टू गेदरमध्ये विविध फोटो आम्ही सर्व मित्र मैत्रिणींचे काढले आमचा एक ग्रुप फोटो आहे तो एक ग्रुप फोटोची आठवण मला ही कायमस्वरूपी राहणार आहे कारण त्या ग्रुपमध्ये जवळ जवळ चाळीसजण आम्ही एकत्र आहोत आणि आज या फोटोमध्ये आपण पाहाल तर सर्वजण आनंद उपभोगताना आपण त्या ठिकाणी दिसत आहेत आज प्रत्येकजण आयुष्याच्या वेगळ्या वळणावरती पन्नाशीच्या आसपास येऊन ठेपलेला आहे मात्र आज प्रत्येकजण आपला आनंद त्या ठिकाणी व्यक्त करत आहे फोटोमध्ये आपण पाहाल तर सर्वजण लहान मुलं झाल्यासारखे खेळ खेळत आहेत त्याचप्रमाणे विविध स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत एकमेकांची थट्टा मस्करी करत आहेत नक्कीच आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा असेल आणि आज जो आमचा ग्रुप फोटो काढलेला आहे तो अविस्मरणीय आहे